इथे बुद्धविहार आहे ते एक म्हणजे असं प्रसिद्ध प्रसिद्ध आहे त्यामध्ये ते पाहण्याजोगतं आहे त्यामध्ये तिथले वातावरण असे एक सौम्यप्रकारचे आहे स्टार्टिंगला तिथे एक बुद्ध बुद्धाची एक मूर्ती आहे त्यानंतर एक मोठं वडाचं झा झाड आहे त्यामध्ये बुर्थ बुद्धाची मूर्ती एक स्थापित केली आहे त्यानंतर तिथे डॉक्टर बाबासाहेबांचा एक मोठा पुतळा आहे तिथे असं खूप काही पाहण्याजोगतं आहे आणि तिथे म्हणजे असं मन रम्य होतात तसेच इथे एक बोर धरण आहे बोर धरण हे एक प बोर धरण एक डोंगरावर आहे तिथे असा एक धबधबा आहे तिथे एक सहलीला जायण्याचा जाण्याचा एक पॉइंट आहे त्यामध्ये तिथे एक वॉटर पार्क वॉटर पार्क सारखं पण आहे आणि ते एक असं म्हणजे तिथे धबधबासुद्धा आहे